वेगवेगळ्या ऋतूमध्ये आपल्या भारतात वेगवेगळ्या वनस्पती येत राहतात त्यामध्ये त्यांची काळजी आपोआप निसर्गच घेत राहतो जसं की लिंब लिंबाचा पाला किंवा लिंबाचं झाड हे फक्त आपण त्याला एकदाच लावतो पण ते आयुष्यभर वाढत राहतं शंभर वर्ष त्या झाडाला काहीच होत नाही त्याच्यामध्ये त्यांना आपण कितीही काही करा तर ते आपोआपच वाढत राहतं एखादं वर्ष त्याला आपण पाणी नाही टाकलं तरी ते पावसाच्या पाण्यावर जगतच आहे आणि असे करून पण निलगिरीचं झाड घेतलं किंवा अशोकाचं झाड घेतलं हे पण फक्त आपलं पावसातच वाढतं आणि पावसात वाढल्यानंतर ते आठ महिने विश्रांतीच्या वेळेत असतं जे तिथं वाढतच नाही त्याचेनी होतं काय माहिती आहे का जे चार महिने असते तो तिथेच वाढत राहतो आणि या चार महिन्यामध्ये त्याला खूप काही पोषण भेटून जातं की तिथे उरलेले आठ महिने वापरतो आणि त्यांची वाढ होत राहते आणि अशा प्रकारे हे जे आपली भारताची विविधता आहे त्याच्यामध्ये दिसून येतं आणि आपले ऋतू बदलत राहतात त्याच्यामुळे आणि ऋतू बदलले तर आपोआपच हे की वीज विविध वनस्पती वि विविध वस्तूंमध्येच वाढणार आहेत ग्रीष्मामध्ये तर त्यांची पानं गळून पडणारच आहेत आणि ग्रीष्म संपला की ते आपोआपच त्यांना श्रावण आला की पानं पुन्हा येणारे सर्वीकडे फुलं येणारच आहे पाणी येणारच आहे अशा प्रकारे